हां हां मी प्रियंका कुंभार बोलत आहे छत्रपती शिवाजी कॉलेजमधून हां तर तुम्ही आमच्या इथं इंटरव्ह्यूसाठी ॲप्लिकेशन केलं होतं तर तुमचा अर्ज मी घेतलेला आहे तर तुम्ही मुलाखत देऊ शकता का हां तर मी काही प्रश्न विचारेन तुम्ही फक्त त्याबद्दल मला उत्तरं द्या तर तुमचं शिक्षण कुठे झालं आहे हां हां हां

बरं बरं बरं चालेल चालेल ठीक आहे आणि तुम्ही इतर कोणते कोर्सेस वगैरे केलेले आहेत का म्हणजे ते आपल्या नोकरीसाठी उपल उपयोगी होतील

बरं बरं बरं हां हां हां मग तुमचं कोणत्या विषयात स्पेशलायजेशन म्हणजे आहे का बरं बरं हां हां हं हं हं हां हां हां चालेल चालेल ठीके म इतिहास विषयात तुमचं काही म्हणजे काय शिकलेल्या आहात इतिहासामध्ये हां या स्पेशलायजेशनमध्ये तुम्हाला काय काय सिलेबस काय होता हं हं बरं बरं बरं या बरं बरं ठीक आहे आणि आगोदर कुठे नोकरी करण्याचा काही अनुभव आहे का तुम्हाला

बरं हां किती दिवस क्लार्क म्हणून किती दिवस काम केलेलं आहे बरं बरं चालेल ठीक आहे ओके आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळवू हां चालेल हां हां नोकरी बरं बरं ठीक ओके ओके ठीक आहे ठेवू हां हां कळवते मी हां ठेवते बाय